पोलिस त्यांचं कार्य अर्थातच कार्यक्षमतेने करता आहेत असं वाटतं आणि त्यामुळेच गुन्हेगारी दुर्घटना या ज्या आहेत त्या त्या बातमी या स्वरूपात आपल्या समोर येतात ते जर रोजची जर बाब झाली असती तर रोज मरे त्याला कोण रडे अशी आपली प्रवृत्ती झाली असती आणि नागरिकांची सुद्धा अर्थातच काही कर्तव्य आहेत तीही आपण पार पाडायला पाहिजे की सकाळी जाताना उगीचंच सोन्याचे दागिने वगैरे घालून बायका का फिरायला बाहेर पडतात हे मला एक न उमजलेलं कोडं आहे किंवा आपण सतर्क राहायला पाहिजे आपल्या सोसायटीत जेव्हा कधी कुणी येतं तेव्हा कुणालाही त्या सोसायटीमध्ये येऊन कुठल्याही प्रकारचे सर्वे करण्याची परमिशन देणं वगैरे हे जे आहे ते आपण सुद्धा ते टाळलं पाहिजे आपले सोसायटीमध्येच सोसायटी स्तरावर सुद्धा म्हणे ईमारतीच्या स्तरावर सुद्धा जे रक्षक आहेत ते नीट काम करतात का हे सुद्धा आपण बघायला पाहिजे आणि मला वाटतं आपल्या देशाचा जर विचार केला तर सगळं क ही सगळा विचार केल्यावर शेवटी आपण कुठे येऊन पोचतो तर अपरिमित अशी लोकसंख्या वाढ त्यामुळे लोक लोक ही जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती पण वाढते आणि लोकांत लोकसंख्या नियंत्रण हे सगळं करणं महत्त्वाचं आहे कारण आपण कितीही सुविधा कुठल्याही स्तरावर दिल्या तरी या अफाट लोकसंख्या वाढीमुळे त्या अपुऱ्याच पडतात